हॅलो कृषी अधिकारी पाटील साहेब आहेत का तिथे बरं बरं बरं आहेत मला मध्ये पावसामुळे माझ्या शेतीचं खूप नुकसान झालेले आहे आणि मला पीक विमा मिळवण्यासाठी काय कागदपत्रं सादर करायचे आहे तर त्या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रं लागतील याची माहिती द्या त्याप्रमाणे मग मला दस्तऐवज सादर करता येतील संपर्क साधता येत कृषी अधिकाऱ्याशी तुम्ही त्यांच्याशी बोलून अधिक माहिती द्या कागदपत्र संकलन केली जातील तुम्ही त्याबद्दल मार्गदर्शन कराल अशी माझी अपेक्षा आहे काय काय सादर क द्यावं लागेल आ आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सातबारा आहे हे सगळं कागदपत्रं त्याशिवाय काय लागणार आहे का तेही मार्गदर्शन करा किंवा ग्रामसेवकाची काय दाखला जोडावा लागतो आहे का हे माहिती आम्हाला तुम्ही द्यावं आणि वेळेत कागदपत्रं सादर करून पीकविमा कसा मिळेल याबद्दल आपण अधिक काही लागत असतील कागदपत्र त्याची माहिती द्यावी अशी माझ्या अपेक्षा आहे तुमच्याकडून कोणकोणत्या पिकासाठी क किती नुकसान भरपाई मिळणार आहे त्याची माहिती दिली तर अधिक बरं होईल त्यानुसार मग सर्व कागदपत्रं तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल इतर काही माहिती असेल तर अधिक सांगावी अशी अपेक्षा आहे बरं अजून काय हवं हवं आहे का माझ्याकडून माहिती ते आपण सांगावी अशी विनंती आहे आपल्याला किती शेकंदाचं आहेत ते